नाही मी तरी स्वतः ॲक्टिवली याचा कधीही उपयोग केलेला नाही आहे हां पण गाडीमध्ये जेव्हा चालकाच्या शेजारी बसलेली असते तेव्हा ती गुगलवाली बाई काहीतरी कमांड देत असते त्या मात्र ऐकते की आता डावीकडे वळवा उजवीकडे वळवा हे जे आहे ते ऐकत असते पण मी स्वतः कधीही त्याचा वापर केलेला नाही आहे आणि ते ऐकताना कधी कधी असं वाटतं की हे इंग्रजाळलेलं मराठी हे ऐकण्यापेक्षा सुद्धा शुद्ध मराठीत जर आपल्याला हे ऐकता आलं तर किती बरं वाटेल ना म्हणजे पुण्यात गेल्यानंतर पेशवा बाजीराव हा जो शब्द आहे तो पेश्शा भाजीराव असं ऐकू आला की इतकं वाईट वाटतं ना